कुक्कुटपालनात पक्ष्यांची चांगले प्रकारे काळजी घेतली जाते पक्षी काही ढोरं वगैरे काही बीमार झाले की त्यांना स्पेशल डॉक्टर बोलवून त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि त्यांना वेळेवर अन्न वेळेवर पाणी सर्व व्यवस्थित दिले जाते आणि त्यांना खूप सुरक्षितपणे त्यांना ठेवले जाते काही हानिकारक काही नुकसान होऊ नये म्हणून त्यांची खूप केअर घेतली जाते शेतकरी हा खूप काळजी घेत असतो कुक्कुटपालन खूप चांगल्या प्रकारे पक्ष्यांचं तो करतो